तीन वर्षापूर्वी मी टी व्ही घेतला आहे याच्या अगोदर पण माझ्याकडे टी व्ही होता पण यावेळी मी आधुनिक नवीन तंत्रज्ञान म्हणून स्मार्ट टी व्ही घेतला जो इंटरनेट पेनड्राईव्हसह बऱ्याच गोष्टींना मदत करतो हा टी व्ही पॅनासॉनिक या कंपनीचा असून तो फार उत्तम चालत आहे माझ्याकडे वायफाय असल्याने टी व्हीवर मला यूट्यूबवर बरेचसे शो चित्रपट सहज पाहता येतात त्याचबरोबर मोबाईल टी व्हीबरोबर जोडून मोबाईलमध्ये असलेले फोटो व्हिडिओ चित्रपट पाहता येतात टी वीची क्वालिटी अप्रतिम आहे शिवाय घेण्यापासून त्यात एकही बिघाड झालेला नाही त्यामुळे मला माझे पैसे योग्य ठिकाणी खर्च झालेले आहेत असे मला वाटते याच्या पुढेही जर मला कोणते इलेक्ट्रॉनिक गॅजेट घ्यायचे असेल तर मी पॅनासॉनिक या कंपनीला प्राधान्य देईन